भारतामध्ये नवीन रायडर्स तयार होत आहेत आणि न नवीन रायडर्सकडं र नवीन पार पॉवरफुल गाड्या येत आहेत आणि या मुळे नवीन रायडर्सना अनुभव नसल्यामुळे त्यांना प्रशिक्षण नसल्यामुळे अपघाताचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे आणि या अपघातांना थांबवण्यासाठी आपण शासनाने शक्यतो तर प्रयत्न करायला हवेत प्रत्येक चौकात सिग्नल लाईट्स हे व्यवस्थित बसवले पाहिजेत काही चौकात सिग्नल लाईट्सच नसतात तर काही चौकात सिग्नल लाईट्स असतात पण ते बंद स्वरूपात असतात किंवा चालू बंद असतात खराब झालेले असतात यांची दुरुस्ती करून घेणं गरजेचं आहे तसेच मी सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा विषय म्हणजे भारतामध्ये रस्त्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे वाहतुकीचा मेन साधन असतं ते रस्ता असल्यामुळे आपण महाराष्ट्र शासनाने किंवा भारत शासनाने थोडंसं रस्त्यांवरती जास्त भर द्यायला हवा रस्ते डागडुजी करणे किंवा रस्त्यांचे नवीन नूतनीकरण करणे गरजेचं आहे या रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे किंवा रस्त्यामधील असल्यामुळे असलेल्या गॅपमुळे गाडी चाक अडखळतं आणि लोकं पडतात पडल्यामुळे त्यांच्या अंगावरून गाड्या जातात आणि त्यांचा मृत्यू होतो तसेच त्यात तसेच खड्ड्याम खड्डा वाचवण्याच्या नादामध्ये लोकं टर्न घेतात आणि समोरील गाडीला जाऊन धडकतात त्यांचा मृत्यू होतो अपघात होतो ते जखमी होतात गंभीर जखमी होतात अशा गोष्टी रस्त्यांच्या कारणांमुळे होतात तसे तर रस्ते थोडे मोठे केले करणे गरजेचं आहे आणि मूळच्या रस्त्यामधून गाड्या वाहतूक ट्रॅफिक होतं त्यामुळं वाहतूकीस अडचणी निर्माण होतात आणि या सगळ्या कारणांमुळे अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे लोकांना स्पीड लिमिट किंवा न नसल्या कारणाने लोकं लोकं खूप वेगवाान गाडी चालवतात मोठ्या सि सीच्या गाड्या असल्यामुळे निघाला त्या सी सीच्या गाड्या असल्यामुळे त्यांना मोठ्या सी सीच्या गाड्या असल्यामुळे लोकं वेगवान गाडी चालवतात तसेच लोकं नवीन रायडर्स असतात त्यांना अनुभव नसतो गाड्यांचा हाय सी सीच्या गाड्या असतात सहाशे सी सी आठशे सी सी हजार सी सीच्या गाड्या नवीन रायडर्स किंवा तरुण लोकं चालवतात या गाड्या अनकंट्रोलेबल होतात आणि ॲक्सिडन होण्याचं प्रमाण वाढतं तसेच न लोकांना त्यांच्या वयोमानानुसार त्यांना गाडी खरेदी किंवा अनुभवानुसार त्यांना गाडी कर करण्यास परवानगी द्यावी असं मला वाटते गाड्यांची सर्व्हिसिंग ही वेळच्या वेळी व्हायला हवी कारण गाड्यांची सर्व्हिसिंग नसल्यामुळे सुद्धा गाडीमध्ये प्रॉब्लेम येतात आणि गाडी अचानक बंद पडते काय होतं आणि यामुळे सुद्धा ॲक्सिडेंट होता वेळच्या वेळी गाडीचं सर्व्हिसिंग करून घेणे जनरल चेकअप करणे हे फार गरजेचं आहे